मा माझ्याकडे तर जनावरे नाही आहेत पण माझ्या आईकडे जनावरे आहेत ते त्यांची काळजी खूप चांगल्या प्रकारे घेतात नियमित जनावरांची तपासणी केली जाते लसीकरण केले जाते केले जाते जर एखादा कुठला आजार जनावरांना झाला असेल तर त्यांची डॉक्टर तपासणी करून घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येतो त्यांचा हा आजार आम्हाला झाला नाही पाहिजे यासाठी जनावरांना हात लावल्यावर गवत दिल्यावर आंघोळ करीत असतो लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवत असतो या सगळ्या प्रयत्नामुळे जनावरे पण आमच्यावर जीव लावत असतात